मी वाचलेले शेवटचे पुस्तक कोसला भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी त्यामधील जे पात्र होतं पांडुरंग सांगवीकर यांनी रंगवलेलं ते पात्र मला फार आवडलं त्या पात्रामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यात आयुष्यातला प्रत्येक क्षण हा त्या कादंबरीमध्ये प्रत्यक्षपणे उतरवला आणि माणसाच मनुष्य आयुच आयुष्य जगत असताना त्या आयुष्यामधला जो शैक्षणिक काळ जो असतो आपला हा तो कशापद्धतीनं जातो मग तो शैक्षणिक काळ हा घरी आणून शिकणे आणि एक आपले होस्टेलवरचं जीवन तर त्यांनी आपल्या होस्टेलवरच्या जीवनाचा सर्व सर्व उलगडा त्या कोसलामध्ये केला आहे होस्टेलचं होस्टेलचं राहणीमान होस्टेलमध्ये त्यांना मिळाली नवनवीन मित्रे होस्टलमध्ये हो आपलं होस्टेलमधले होणारे छोटे मोठे कार्यक्रम त्यानंतर त्या कार्यक्रमाच्या कमिटीमध्ये झालेले नेमणूक त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये जी एसची निवडणूक त्याच्यानंतर वेगवेगळ्या अभ्यास मंडळाच्या निवडणूका त्यामध्ये उभं राहणं त्यामध्ये ते उभं राहिल्यानंतर त्यात निवडून येणं आणिआल्यानंतर त्या विषयाच्या संबंधित आणि त्या विभागाच्या संबंधित आपण कसा कार्य करतो मग वेगवेगळ्या वकृत पर वकृत स्पर्धा वदविवाद स्पर्धा कशा घ्यायच्या काय घ्यायच्या त्याच्यानंतर मेसचं नियोजन कसं करायचं मुलांकडून पैसे कसे गोळा करायचे मेसवाल्यांना ते पैसे कसे पोचायचे असे वेगवेगळं वेगवेगळं आयुष्यातलं एक म्हणजे आपलं आयुष्य जगत असताना जो प्रवा जो प्रवास आपल्याला आयुष्यात येतो तोच प्रवास त्यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून उलगडलेला आहे छो थोड्याशा पैशामध्ये नियोजन कसं करायचं अवाजवी खर्च कसा टाळायचा आणि मित्रांसोबत राहात असताना आपण कसं राहायचं काय राहायचं ह्या सर्व गोष्टीचा उलगडा त्यांनी कोसला ह्या भालचंद्र नेमाच्या कादंबरीमध्ये केलेला आहे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षण हा आनंदानं कसा जगायचा अभ्यास कसा करायचा ह्या प्रत्येक गोष्टी भालचंद्र नेमाडे यांनी कोसला या कादंबरीमध्ये समाविष्ट केलेल्या आहे